तर सुरुवातीला तर मी एकटाच सोलो ट्रिप करत गेलो मग जसं जसं मी खूप फिरत राहिलो दोन तीन ट्रिप नंतर मला हे सगळे पोरं जोडले मग हे पोरांना सगळ्यांना गोळा करून कमीतकमी आमच्या आता सध्या तीस पस्स पस्तीस जणांचा ग्रुप आहे तर आम्ही असंच ग्रुपवर मेसेज टाकतोत आणि मेसेज टाकले की ट्रिप निघते मग आमची तर मग आमच्या याच्या आता आमचे कमीतकमी वीस पंचवीस ट्रिप झालेले आहेत तर या वीस पंचवीस ट्रिपमध्ये एवढाच एक्सपिरियन्स आला की सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे लदाख कारण व्ह्यू पण मॅटर करते रायडिंगच्या वेळेस आणि थंड जागा पण थंड आहे पुन्हा लाँग ड्राईव्ह पण असं हे असतं म्हणजे एक थंड वातावरण पण आहे आणि रायडिंग करायला मज्जा पण येते तिथं म्हणजे उतार चढाव पण तिथला आणि ऑफ राइडिंग पण होते